बचतगट बचतगट आपल्याला नियमितपणे थोड्या प्रमाणात बचत करायची सवय लावतात महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देतात आर्थिक स्वातंत्र्य वाढवतात महिलांना टेलरिंग हस्तकला किंवा अन्न प्रक्रिया यासारख्या व्यवसायाला व्यवसाय शिकवतात यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात डॉक्टर वकील शिक्षक हे व्यवसाय आता पुरुषप्रधान राहिलेले नाहीत स्त्रिया या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत त्याची बुद्धी आणि नेतृत्व सिद्ध करत आहेत बचतगट व्यवसायासाठी पॅड लाँच करू शकतात हाताने बनवलेल्या दागिन्यांपासून ते शेतीपर्यंत महिला यशस्वी उद्योग उभारत आहेत स्त्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे नवीन कौशल्य मिळवण्यासाठी बचतगटाचा फायदा घेऊ शकतात हे आरोग्य सेवा आय टी शिक्षक यासारख्या नोकऱ्यांचे दरवाजे उघडतात ज्या महिलांना गृह आधारित व्यवसाय करायचे आहेत त्यांच्यासाठी बचतगट हे वचं एक समर्थन प्रणाली तयार करू शकतात यामध्ये होम मेड उत्पादने विकणे डे केयर सेवा ऑफर करणे असे अनेक प्रकारचे ऑफर्स असतात बचतगट महिलांना डिजिटल कौशल्य सुसज्जन करू शकतात हे स्थानिक व्यवसायासाठी ऑनलाईन नोकऱ्या ई कॉमर्स उपक्रम किंवा अगदी सोशल मीडिया वेव्ह व्यवस्थापनासाठी दरवाजे उघडतात